तर सोमवार पेठ मंगळवार पेठ गुरुवार पेठ शुक्रवार पेठ शनिवार पेठ रविवार पेठ ढोर गल्ली भोर गल्ली पावर हाऊस किंवा पोवई नाका किंवा आणखीन काही गल्ल्यांचे प्रकार असतील हे असं हे सगळं बघायला मिळतंच भरपूर ठिकाणी त्यातलाच हा एक छोटासा भाग मी तुम्हाला सांगितला